पिच्चर्स घेण्यासाठी मी बऱ्यापैकी प्रवास केला आहे म्हणजे नासिकमध्ये नासिकपासून इथून जवळ त्र्यंबकेश्वर म्हणून एक अत्यंत छान असं स्थळ आहे ज्या ठिकाणी भरपूर डोंगर वॉटरफॉल्स असतात पावसाळ्यामध्ये त्याच्यानंतर ओवरऑलच कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही त्या परिसरात जर गेलात तर डोंगर दऱ्या झाडं प्राणी अतिशय निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी तिकडे मी बऱ्याचदा फोटोग्राफी करायला गेलेलो आणि दूरवर म्हटलात तर मी दोन वर्षापूर्वी एक केरळची ट्रिप केली मागच्या दोन वर्षापूर्वी राजस्थानची पण एक ट्रिप केली खास ज्यामध्ये मला फ फोटोग्राफीची प्रचंड आवड असल्यामुळे वेगवेगळ्या फोर्टवरती जाऊन जसं जसं शक्य असेल त्या त्या अँगलने अत्यंत प्रॉपर असे फोटोज आम्ही तिकडे घेतले आहेत इवन केरळला जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा फोटोग्राफीचा प्रचंड आनंद मी लुटला मग त्यामध्ये लँडस्केप असेल किंवा अगदी ज्या ज्या ठिकाणी मला सापडेल तो सीन मी त्या माझ्या कॅमेरामध्ये टिपलेला आहे इव्हन विवेकानंद स्मारकावरती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तो तिथल्या फोटो घेण्याचा आनंद काही औरच होता राजस्थानमध्ये तर अगदी जयपूर पॅलेसपासून अगदी चितोरगड वगैरे ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तर त्या फोर्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या अँगलने पाहिजे तसे फोटो मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी खास प्रवास त्यासाठी केलेला आहे तर सध्या तरी भारतामध्ये फोटोग्राफ्स घेण्यासाठी माझी इच्छा आहे की लेह लद्दाखसारख्या एरियामध्ये किंवा अशा बऱ्याच निसर्गरम्य परिसरामध्ये जाऊन फोटोग्राफी करण्याची माझी इच्छा आहे